हॅलो हां सर नमस्कार मी महेंद्र बोलतो आहे सर मी नवीन गाडी घेण्यासाठी इच्छुक आहे आपल्या शोरूमच्या वेबसाईटला देखील मी गाडी संदर्भात माहिती घेतली आणि मला गाडी आवडली सर पण विषय असा होता की गाडी घेण्यापासून ते गाडीचा कर भरणं असेल किंवा ग त्या विषय लागणारे डॉकुमेंट्स असतील किंवा ते फॉर्म ऑनलाईन भरायचा की ऑपलाईन भरायचा ह्या सर्व विषयामध्ये मला तरी सध्या ज्ञान नाही किंवा त्याची कल्पना नाही मला तर आपण मला सर कृपया या विषयामध्ये मार्गदशन करावं की गाडी घेण्यापासून ते फॉर्म भरणं असेल त्याचा कर क कशा भरायचा ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा करची रक्कम किती असेल त्याची नोंदणी कशी क कशी करायची आहे तर ह्या सर्व विषयामध्ये आपण मला मार्गदशन करावं